मी पंधरा नोएंबर दोन हजार बावीस रोजी रुबाब या मेन्सवेअरमधून शर्ट घेतले होते दोन शर्ट घेतले होते मी त्यामधून एक शर्ट थोड्या चांगल्या कॉलिटीचं होतं आणि एक थोडं म्हणजे कमी रेटचं होतं यातून जे चांगल्या क्वालिटीचं शर्ट होतं ते छान निघालं आणि पण जे लोक् दुसऱ्या म्हणजे कमी रेटचं होतं त्यांनी मला सांगितलं होतं की शर्टचा कलर कधी जाणार नाही प्युअर कॉटन आहे आणि स्टे स्ट्रेचिंगवाला आहे पण ते शर्ट तसे निघाले नसून त्याचा कलर लवकर चालला गेला

त्याची क्वालिटी पण खूप खराब आहे मला त्यांनी डिस्काउंट्स पण दिला नव्हता त्यामुळे मला खंत वाटत आहे आणि आता मला अशा क्वालिटी प्रोडक्टवरून विश्वास उडालेला आहे त्यामुळे मी आता सगळ्यांना सांगणार की कपडे कॉलिटीचे घ्या ब्रॅंडचे घ्या धन्यवाद